ओलावरनं बोलत आहा का अच्छा ते असं आहे की आम्हाला चार लोकांसाठी एक कॅब बुक करायची होती हो आम्हाला पुण्याच्या बद्रीनाथ टेंपलच्या इकडे इकडचा जो रस्ता आहे तिकडे जायचं होतं हा आम्हाला तसं तर ट्रेकिंग करायला जायचं होतं पण आम्ही तुम्हाला हॉटेलपर्यंतचा रस्ता आम्ही तुम्हाला मॅपवर सेंड करून देऊ तर तुमची कार उपलब्ध आहे का अच्छा जर असेल तर कृपया आम्हाला तुम्ही मॅसेज वगैरे करून सांगू शकता का की तुम्ही म्हणजे चार लोकांची किती फी घेता तर त्या लॉजपर्यंत हो नमस्कारम् हॉटेलपर्यंत आम्हाला जायचं होतं तसा तर तो रस्ता जर म्हटलं तर अकोल्यापासनं एकशेवीस किलोमीटरच्या दुरीवर आहे हो आम्हाला हायवे रोडनीच जायचं आहे अच्छा तर मग हा तर एका पर्सनचे किती घेता तुम्ही एका पर्सनचे पाचशे अच्छा अच्छा मग दोन हजारपर्यंत आणि डिजेलचे पैसे वेगळे घेता का बरं बरं ठीक आहे ठीक आहे हा हा काही हा हा काही अडचण नाही बाकी बाकी मग तसं जर म्हटलं तर मग आम्ही तुम्ही आम्हाला किती वाजता घ्यायला येसाल सकाळी सहा वाजता बरं बरं ठीक आहे सकाळी सहा वाजता आम्ही हो तुम्हाला जयश्री जयश्री प्लॉट माहिती आहे हा हा तिथे येऊन जासाल नाही आमच्या सोबत आमची चार लगेज राहतील हो हो चार लगेज आहेत बरं ठीक आहे तुम्ही त्या वेळेत येऊन जा आम्ही सगळे सहा वाजतापर्यंत रेडी राहतो हो मग आपण तिथे पुण्यामध्ये तसं म्हटलं तर किती वाजतापर्यंत पोहोचणार अच्छा अच्छा मग तसं म्हटलं तर मग पुढच्यादिवशी पोहोचणार का बरं बरं ठीक आहे ठीक आहे कोणतीही हरकत नाही